माझ्या अभिमानाची अशी गोष्ट आहे की मी न शिकून सुद्धा माझ्या मुलांना शिकवले जुन्या काळ म्हणजे माझ्या मुलांच्या काळात सुद्धा असे तंत्र इंटरनेट वगैरे कमी होते इंटरनॅशनल या काळामध्ये वाढले आहे पण माझे मुले खूप चांगले शिकलेले आहेत आ आणि आता पण सुद्धा शिकत आहेत माझे इकडून इथनं शिकून होत आहे तेवढी मी माझे प्रयत्न करत आहे माझी मुले पुढे जाण्यासाठी माझे मला तीन मुले मुलं मुली आहेत त्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आहे की आजच्या काळामध्ये ते शिकत आहे मला सु मला शिकायला नसून न मिळाल्याबद्दल आजच्या काळात ते खूप पुढे जात आहे आणि पुढे जाण्यासाठी मी सुद्धा त्यांना मदत करत आहे